सध्या आमचे आवडते अध्यात्मिक जे प्रवचनकार आहेत ते ब हे आमचे भिक्कू धम्ममित्र आहेत ते आमच्या इकडे बुध्दविहार आहे तिकडे असतात त्यांच्यापासून मला आधी लोकांपासून माहीत चाललं आमचे जे शेजारचे लोकं आहेत त्यांच्याकडून माहिती चाललं की ते चांगल्या गोष्टी शिकवतात बुद्धाचा मार्ग काय आहे ते सर्व शिकवतात आणि एक चांगले व्यक्ती कसे बनाव हे ते शिकवतात तर त्याच्यासाठी मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो होतो त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे